अकोला जिल्ह्यात जी मुख्य पीके आहेत ती आहे सोयाबीन आणि कापूस आणि त्याच्यानंतर मग बाकीचे गहू काढला जातो ज्वारी काढली जाते मूग आणि उडीद हे देखील काढले जाते त्याचा स्थानिक अर्श अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो आणि जे अकोला जिल्ह्यात जी पेरणीपासून तर धान्यापर्यंत जी प्रक्रिया होते ती म्हणजे त्यांना पेरणीपासून जे नांगरणी वखरणी तसेच पेरणीपर्यंत पेरण्या झाल्यानंतर त्यांना काढावं लागते काढल्याच्यानंतर ती व्यवस्थित सुकवावी लागतात सुकवल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग ती विक्रीसाठी आपल्याला बाजारात न्यायला लागतात तसेच पिकांसाठी सोयाबीन पिकासाठी जून जुलै ऑगस्ट हा एक पावसाळ्याचा ऋतू असतो तो चांगला आहे तसेच उन्हाळ्यात भुईमूग किंवा खरीप पिकासाठी आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च हे ए एक चांगले महिने असतात त्याच्यात उन्हाळी पीक आणि पावसाळी पीक अशाप्रकारे ही ही पिके घेतली जातात आणि त्याच्यामध्येच काही मग उडीद मूग बरबटी अशा अशी मिडियम पिके घेतली जातात